नमस्कार मी ईश्वर शेलार तुमच्या ऑनलाईन स्टोअरवरून लिंक भेटली होती मला त्याच्यावरून मी ते कपडे मागवले आणि ते कपडे मला एकदम लवकरात लवकर भेटले जो काही तुमचा डिलिवरी टाईम होता त्या टायमाच्या आतमध्ये मला ते कपडे भेटले कपडे तुमच्या साईटवर दाखवलेल्या कलरप्रमाणे जो मी चूज केला होता तसंच भेटला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही फरक नाही बहुतांशी त्यामध्ये बदल असतात पण ते बदल नाही आहेत त्यामुळे मी खूप खूश आहे आणि त्याच पद्धतीनं जे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्याची माहिती उपलब्ध करून दिली होती साईटवरती की त्याच्यामध्ये हे फॅब्रिक वापरलेलं आहे कॉटनचं ते फॅब्रिक मला खूप छान प्रकारे आवडले आहेत अगदी छान आलेलं आहे मुलायम कपडा एकदम आणि तास वारंवार अशा कुठल्या गोष्टी बहुतांशी ऑनलाईनवर होत नाहीत पण तुमच्याकडून खूप छान भेटलं आहे मला ते आणि त्याबद्दल मी खूप खूश आहे तुम्हाला मी पुढं चालून भरपूर ऑर्डर देईन आणि मी तुमच्या साईटवरून बहुतांशी ऑर्डर मागवेन आणि तुम्ही दिलेल्या ह्या एकदम फास्ट जलद सर्विस आणि ज्या प्रकारची क्वालिटी तुम्ही आम्हाला पुरवल्या त्याबद्दल मी तुम्हाला फाइव स्टार रेटिंग देतो